प्रवासाला जाताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टींची दक्षता घेता याबद्दल काय सांगू शकाल प्रवासाला जाताना मी अगदी घरातून निघाल्यापासून काय काय हवं नको आणि शेवटपर्यंत परत घरी येईपर्यंत आपल्याला काय काय लागेल या सगळ्याची आधी लिस्ट काढून ठेवते जसं की गाडीत पेट्रोल आहे ना आपल्याबरोबर निघताना लहान मुलं असल्यामुळे खाऊचे डब्बे थोडं जास्तीचं सामान जसं की लहान मुलांचे कपडे पाण्याच्या बाटल्या हे औषधं सगळ्यात महत्वाचं लहान मुलांची औषधं हे सगळं आहे ना हे मी घरातून निघताना बघते त्याच्यानंतर गाडीत पेट्रोल आहे ना किंवा ते आता आपल्याला जवळच्याच पेट्रोल पंपावर पहिलं भरायला लागेल इथपासून आम्ही पहिलं बघतो त्याच्यानंतर प्रवासात असताना बाहेरचं कुठलंही न खाणं किंवा बाहेरचं पाणी शक्यतो उघड्यावरचं पाणी किंवा उघड्यावरचं अन्न न खाणं या गोष्टीकडे मी जास्त लक्ष देते त्याच्यानंतर ज्या वेळेला आम्ही हॉटेलमध्ये उतरतो त्यावेळेला तिथले वॉशरूम्स क्लीन आहेत का साफसफाई तिथली कशी आहे रूम्स स्वच्छ ठेवलेल्या आहेत न या गोष्टींकडे माझं अगदी कटाक्षाने लक्ष असतं कारण ज्या ठिकाणी आपण दोन दिवस राहणार असतो त्या ठिकाणी आपल्याला घरच्यासारखी स्वच्छता लागते घरी जाऊन किंवा ट्रीपवरनं परतल्यावर आपल्याला काही आजारपण यायला नको यासाठी आम्ही शक्यतो उन्हात फिरत जरी फिरलो तरी टोप्या घालणं किंवा छत्र्या घेणं या गोष्टी पण माझ्याकडे कायम उपलब्ध असतात त्या गोष्टींचं मी कटाक्षाने पालन करते समुद्रावर जर का खेळणार असू तर मुलांना पाण्यात फार खोल जाऊ न देणं त्याच्यानंतर स्विमिंग कॉस्च्युम्स आमचे बरोबर आहेत ना तेही बघितले जातात मुलं बाहेर गेली की उत्साहाच्या नादात कुठेतरी धावपळ करतात काय करतात पडतात झडतात या गोष्टींकडे माझं फार लक्ष असतं समु म्हणून जसं मी म्हटलं तसं की समुद्राच्या ठिकाणी पाण्यात फार खोलवर जाऊ न देणं या गोष्टी मला पा बघाव्या लागतात किंवा पाळाव्या लागतात परत घरी येताना रात्री फार उशीर होऊ नये यासाठी मी लवकरच घरी परतायला निघते जेणेकरून रात्र फार होऊ नये आणि त्रास को कोणालाच होऊ नये या सगळ्या गोष्टी मी कटाक्षाने पाळते आणि बघायला लागतात